तंत्रज्ञानामुळे जीवन लयच चांगलं झालेलं आहे त्याच्यात स्मार्टफोन स्मार्टफोन बी आहे स्मार्टफोन आपल्याला कसे आहे तिकिट बुकिंग करायसाठी लय चांगलं झालेलं आहे पहिली कसं आहे तिकिट बुक करायसाठी लईनमध्ये उभं राहावं लागे लय तास लागत कवा टी टीकिट भेटे नाही भेटे पण आता कसं आहे घरी बसून कुठे जागेवर आपण एक किलीकवर आपली तिकिट बुकिंग होऊन जाते तंत्रज्ञान म्हणजे एक आपल्या जीवनाचा एक भाग झालेला आहे कोणतेही काम असलं की आता काय तंत्रज्ञानात कोणती कामे येते समजून घ्या कोणती मशिनरी असली काय असली आपल्या लय कामी येते त्याच्यामुळे अजून आपल्याला बुकिंग तर लय सोपं झालेलं आहे घरी बसून लाईनमध्ये जायचं काम नाही कुठे नाही एक किलीकवर आपलं काम होऊन जाते